डेंगूचा आपण मलेरिया यासारख्या डासांपासून पसरणारे आजार टाळण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण गप्पी मासे पाळले पाहिजेत कारण गप्पी मासे काय करतात तर गप्पी मासे हे ते जी अळ्या असतात म्हणजे डासांच्या डेंगूच्या डासांच्या किंवा हे मलेरियाच्या डासांच्या अळ्या असतात ते सर्व खातात आणि मग त्याचा फायदा असं होतो की त्याच्यामुळं डास पसरत नाही